सकाळी आपण छान रांगोळी काढतो त्याचासाठी आपले घर छान उत्कृष्ट शोभून दिसते आणि आंगण पण आपलं शोभून दिसते आणि छान दिसते रांगोळीने आपल्या घराला शोभा येते आणि असं आ येणार जाणाऱ्या लोकांना आणि आपण पण सकाळी उठून जे आपण काम करतो त्याला पण म्हणजे चांगलं वाटते आपण जे नेहमी सारखं उठून सकाळी उठून आपण काम करतो रांगोळी वगैरे काढणं तर ते केल्याने छान वाटते आणि आंघोळ केल्याने कुंकू देवाची पूजा करून कुंकू वगैरे कपाळाला लावणे तर त्याला तो आपला सुहागनचा मानच आहे तो कुंकू लावणे वगैरे आणि सकाळी उठून आंघोळ केल्यावर आणि पूजा क केल्यावर आणि कोणत्या कुठे गेल्यावर आपलं ते कुंकू वगैरे लाव लावणं लावणं ते आपलं सुहागनचा मानच राहते आणि आणि जानवे जानवे आणि ते पण तोच एक मान आहे सुहागनचा की पायात आपण जानवे घालणे म्हणजे घालूनच राहणे काढायचे नाहीच तर तो पण आपल्या एक सुहागनचा मानच आहे आणि मग सकाळी उठून मंदिरात जाणे मंदिरात पूजा करणे आणि आर थालीचं ताट घेऊन जाणे त्यामध्ये थाली सजवणे त्यासाठी आपण रोज मंदिरात गेलंच पाहिजे